शिक्षण घेण्याचे जीवनात म्हणजे शिक्षण झालेच पाहिजे शिक्षण होईल तर नोकऱ्या मिळतील आणि जॉब मिळेल अशिक्षित लोक असतील तर त्यांना काय भेटणार आहे असेच छोटे मोठे कामं म्हणून लोकांना अशिक्षित राहायचंच नाही आहे शिक्षण घेणे हे फार जरूरी आहे कारण शिक्षण आपण एक हे आहे शिक्षण म्हणजे खूप महत्वाचं आहे शिक्षण नाही तर काहीच नाही म्हणून शिक्षण घेणे गरजेचं आहे आणि आपण जे अशिक्षित असेन त्यांनाही सांगायचंय की नाही रे बाबा तुम्हीपण शिका तुम्ही शिकला नाही तर तुम्हाला वाचता कसं येईल लिहिता कसं येणार कोणी तुमच्याकडून काही लिहून घेतील तर तुम्हाला त्यातलं काही कळणार नाही म्हणून हे शिक्षण घेण्याचे जरूरी आहे आणि जर आपण शिकून तर आपण दुसऱ्यांनापण शिकवणार आणि नव मोठ्यामोठ्या पोस्टवर जाणार नोकऱ्या भेटतील सगळं त्याच्यामुळे आपल्याला खूप फायदे आहेत म्हणून शिक्षण जरूरी आहे शिक्षण घ्यावे शिक्षण अशिक्षित राहू नये कारण शिक्षण हा एक बोहोत मोठा मुद्दा आहे शिक शिक्षण नाही तर काहीच नाही हो की नाही बरोबर ना